नमस्कार माझे नाव रेणुका रविंद्र कुलकर्णी मला ना मोबाईलमध्ये आत्ताच मॅसेज आला की ऑपरेटड ऑपरेटरकडून सध्याच्या मोबाईलच्या सिस्टीममध्ये काही बदल करायचा आहे काही योजना नवीन आलेल्या आहेत परंतु त्या यो नवीन योजनांची माहिती मला तुमच्याकडून हवी आहे आणि जे काही त्या योजनेंचे नियम आहेत आणि त्यांच्या योजनाच्या ज्या काही अटी आहेत त्या अटींची पण माहिती मला तुमच्याकडून पाहिजे आहे त्यासाठी मला तुमच्याशी बोलणे आवश्यक आहे असे वाटत आहे मला तुम्ही सांगू शकता का ते बदल माझ्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने होतील किंवा त्यासाठी मला कोणत्या योजना कराव्या लागतील किंवा कोणते ॲप किंवा कोणती माहिती मला त्यासाठी जाणून घ्यावी लागेल हे तुम्ही मला सांगू शकाल का तशाच पद्धतीने त्याच पद्धती त्याच पद्धतीने मला नवनवीन योजनांची ही माहिती आहे जी माझ्या मोबाईलसाठी चांगली असेल